हॅलो हॅलो नमस्कार मी गौरी काळे बोलते आहे हां तृप्ती वेडिंग प्लॅनर वगैरे असं काही तरी नंबर होता गुगलला सापडलेला मला आणि तुम्ही इतर पण प्लॅनिंग जे आपले फंक्शन्स असतात त्यांच्या प्लॅनिंगचे इव्हेंट मॅनेजमेंटचे न ऑर्डर घेता असं मला कळलं होतं हो हो हां तर माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मला म्हणजे अगदी ग्रहमक हळद यापासून ते लग्नापर्यंतचे सगळे इव्हेंट्स मेहंदी ह्या सगळे मेहंदी आणि नंतर लग्न असे चारही इव्हेंट्स द्यायचं होतं तुमच्याकडे ऑर्डरसाठी प्लॅनिंग काय म्हणालात हो हो हो मी सांगते ना पुढच्या महिन्यात वीस तारखेला वीस एकवीस बावीस बावीसला लग्न आहे मग वीसला मेहंदीचा जर घेतला तर एकवीसला आपण हळदीचं घेऊ शकतो आणि बावीसला हो हो मी सांगते ना तुम्हाला इकडे सातार्डा तालुका सावंतवाडी हां भटवाडी म्हणून आमचं गाव आहे तिकडे होम नंबर सिक्स झिरो एट हां आणि गौरी प्रकाश काळे नाव आहे माझं

आमच्याकडे साधारण मुलाकडची सत्तर एक माणसं आहेत आणि आमच्याकडची साधारण शंभर माणसं आहेत हां नाही नाही नाही नाही फक्त लग्नादिवशी मुलाकडचे आणि मुलीकडचे जे काय माणसं आहेत तेवढ्यांसाठी बघायचं सत्तर आणि इकडे शंभर आणि फक्त हळदी आणि हळद आणि जी आपली मेहंदीचे इव्हेंट असतील त्या दिवशी एवढे नसणार आहेत त्या दिवशी फार तर आमच्याकडे पन्नास माणसं असणार आहेत हां मग त्यांचा हां मग त्याच्यामध्ये आम्हाला हळदीचं जे डेकोरेशन आहे ते हवं आहे मेहंदीचं डेकोरेशन हवं आहे आणि जर तुमचं म्हणजे कॅटरिंगशी रिलेटेड पण काम असेल म्हणजे तुम्ही जर कोणाला कॉन्ट्रॅक्ट देत असाल तुमच्याच इव्हेंट मॅनेजमेंट थ्रू वगैरे असं तर तसंही आम्हाला चालणार आहे ते म्हणजे सगळं जर तुम्ही हँडल करत असाल तर आम्हाला ते बरं पडेल ऑर्डर द्यायला तुम्हाला म्हणजे मग मेहंदीसाठी ज्या मुली बोलावल्या जातील तिथपासून ते अगदी मुलीच्या मेकअपसाठी मुली बोलावल्या जाणार तिथपर्यंत साडी नेसायला मेकअप करून द्यायला इथपर्यंत सगळं म्हणजे जेवणापासून सगळं हळदी दिवशी आम्हाला ना एक भरपूर असं काही हे नको आहे डेकोरेशन जे असेल ते नॅचरल पाहिजे म्हणजे फुलं आणि पानांचा वापर करून वगैरे जेवढं खऱ्या फुलांचा हां वापर करून जेवढं करता येईल तसं पाहिजे आहे आणि थोडंफार असं डिझाईन चालेल पण असं भरगच्च एकदम नको आहे सिंपल पाहिजे जेवढं स्वीट अँड सिम्पल राहील तेवढं आम्हाला हवं आहे

जेवणाचं म्हणताय का

लग्नाचं जे आहे ना तर आमच्याच इथला पत्ता आहे इथूनच जवळ आमच्या इथे हॉल आहे चिंतामाणी हॉल म्हणून आहे तर तिथेच आपल्याला डेकोरेशनचं पण बघायचं आहे आमच्या इथून एक दहा मिनिटावर आहे तो हॉल तिथे बघायचं आहे आणि आम्ही मेहेंदी आणि हळद जी आहे ती आमच्या घरी अंगणात करणार आहोत म्हणजे मोठी जागा आहे चांगली हां हां ओके तुम्ही एक काम कराल का म्हणजे जर का तुम्ही आधी जे काही क्लायंट वगैरे हँडल केले असतील त्यांच्यासाठी मी ज्याप्रकारे सांगितलं त्याप्रकारे डेकोरेशन केलेले जर काही नमूने असतील म्हणजे नॅचरल ठेवून ॲज ईट ईज ठेवून हां तर ते मला पाठवू शकाल का आणि जेवणाचं म्हणाल तर ते जे मेनूचं मेन्यू कार्ड असेल आपलं मेनूचं कसं काय तुमचं आहे तेही पाठवा म्हणजे त्यातलं मी तुम्हाला मेहंदी हळद आणि लग्न या तिन्हीच्या वेळचं लग्नाचं मी त्यांच्या मुलाकडच्यांशी डिस्कस करून ठरवून देईन तुम्हाला आणि मेहंदी आणि हळदचं लगेच दोन दिवसात कळवून देईन तुम्हाला हां आणि त्यानुसार मग तुम्ही पेचं पण जेव्हा हे सगळे डिटेल पाठवाल तुम्ही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर पाठवू शकता त्याचनुसार तुम्ही मग पेचं कसं आहे तुमचं आधी काही म्हणजे ॲडव्हान्स हाफ करायचा आहे की पाऊण किती पेमेंट करायचं आहे आणि मग उरलेलं पाव पेमेंट जे काही असेल ते नंतर करायचं आहे असं काही आहे का की कसं काय आहे ते सांगा

हां हां हां ओके चालेल चालेल मग तसं काही हरकत नाही पेमेंटच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त काम जे आहे ते नीट अँड क्लीन असणं अपेक्षित आहे आणि जितकं सिम्पल ठेवून व्यवस्थित वाटेल तेवढं बरं राहील जेवणाच्या दृष्टीने पण जेवढं अति तिखट वगैरे नको काही सात्विक असावं जरा जेवण हां म्हणजे तसं सांगून ठेवा तुम्ही हो मग तुम्ही बाकीच्या डिटेल्स मला व्हॉट्सअप करा हां चालेल ठीक आहे बोलू मग पुन्हा जेव्हा जसं लागेल तसं हो हो थँक्यू